हॅलो हा बोलिये ना मॅडम माझ्या मुलींचा मला ॲडमिशन करायची होती मला मला त्याची इन्फर्मेशन पाहिजे फर्स्टमध्ये आहे आणि एक फोर्थमध्ये आहे हो मॅडम रितिका बोबेले आणि यशिका बोबेले मॅडम फी किती लागणार आहे फर्स्टची आणि फो फोर्थची ओके ठीक आहे ना मॅडम कधी यायचं असं मला सांगून द्या ठीक आहे ना मॅडम मी उद्याच येते ऑफिसमधे आणि विचारून घेते सगळं काही माझ्या मुलींचं इंग्लिश मिडियमच होतं मॅडम ठीक आहे ना ओके मॅडम मी उद्या येऊन येते आणि मॅडमची तुमच्या प्रोसिजर तयार सुरू करते ठीक आहे ठीक आहे मॅडम